इथे पवनारमध्ये पर्यटन स्थळ म्हणजे पाहण्यालायक एकदम भरपूर काही आहे भरपूर दुरून दुरून पर्यटन लोकं येतात इथे इथे प्री वेडिंग शूट होतात कोणाचा बड्डे शूट वगैरे करायचं राहिलं ते होतात भरपूर काही म्हणजे असं पण इथे प्रॉब्लम ही ही अशी आहे अडचण की ते म्हणजे स्पेशल गाडी करूनच यावं लागते इथे म्हणजे बसेस नाही थांबत कारण इथे ऑर्डनरी बसेस थांबते तर त्या पण कधी थांबत नाही मग इथे स्पेशल गाडी करून यावं लागते ॲटोसुद्धा थांबत नाही म्हणजे असे आणि कोणी जर लांबून आलं त्यांना कसं राहायची प्रॉब्लेम जाते तर त्यांना असे रूमा वगैरे नाही आहे हॉटेल नाही आहे इथे राहायसाठी त्यांना स् जर त्यांनी स्पेशल गाडी केली असेल तर त्या स्पेशल गाडीमध्ये थांबावं लागते नाहीतर मग म्हणजे पवनारच्या बाहेर जाऊन त्यांना कुठे नाही कुठे हॉटेल पाहावं लागते इथे नाही म्हणजे मोठे हॉटेल पण नाही आहे जाणे कोणती तिथे रेस्टॉरेंट टाईप की तिथे राहू शकते किंवा ते त्यांच्या मनाप्रमाणे तिथे खाऊ शकतात तसं काहीच नाही आहे नॉर्मल फक्त इथे या पहा आणि जा अशा टाईपचे हे पर्यटन स्थळ आहे